हां हां बोला ना ऑटो आहे आपली हां हां अवेलेबल आहे आपल्याला कुठं जायचं आहे असं सांगू शकतात का आपण

चालेल ना चालेल

सकाळी प्रॉपर सात वाजताच लागेल आपल्याला चालेल ना तसंही हे तुम्ही जसं बोलणार चालेल पण त्याचे चार्जेस वगैरे यामध्ये जास्तच आहे काकी काकी मी सातला ना आणि दोन तीन ठिकाणी थांबायचं नाही का पार्सल आहे की रिसिव करायचं आपल्याला तर मग टाईम जाईल आपला तिथं काकीम् काकी माझं नॉमल बुकिंगही आहे ओला बुकिंग आहे पण कसं चार्जेस अगर ओलाची करणार तर ओलाचे जे आहेत ना चार्जेस तेच लागणार आणि नॉर्मल बुकिं करणार तर मी माझे चार्जेस सांगेल तुम्हाला

राहायला मी अंबरनाथला आहे अंबरनाथला वेश्टला आहे ठीक आहे पहिले तुम्ही मला आता कॉलवर मला ॲड्रेस सांगा मी टाईप करून घेतो एक मिंटं हां एक मिंटं एक मिंटं फक्त आं हां बोला ॲड्रेस विक्रमशिला कॉलनी बिहाईंड तक्षशिला स्कूल निअर बुद्धविहार ओके कुर्ला कॅम्प कुर्ला कॅम्प रोड या सर कुर्ला कॅमच फक्त ओके आणखी आपलं प्रॉपर आपले मीन्स उल्हासनगर ईश्ट पिनकोड सर ओक्के तर आपलं मॉर्निंगला लागेल ना

ठीक आहे चालेल मग मी तुम्हाला याच नंबरावर मेसेज करून देतो माझ्या या रिक्शाची डिटेल वगैरे ठीक आहे नाही नाही सगळं सगळं माझं क्लियर आहे जसं तुम्हाला वाटतं तसं काय नाही सगळं माझं क्लियर आहे एवढं काय नाही ठीक आहे चालेल ना चालेल हां हां